मी काही दिवसापहले सॅमसंग कंपनीचा चार्जर घेतलं होतं तर ते चार्जर येवढं चांगलं निघालं की त्याने जी बॅटरी बॅकअप आहे ते जास्त चार्जिंग होऊन राहिली लवकर चार्ज होत आहे म्हणजे बाकी चार्जरनी मला एक दीड तास लागत त्यानी तीस मिनटातच माझा मोबाईल फुल चार्ज होत आहे आणि केबल त्याची लांब मिळाली सोबत कॉल चार्जिंगची कॉलीटी चांगली आहे तर त्या चार्जरमुळे कसं झालाय की कुठलेही मोबाईल म्हणजे माझ्याकडे जेवढे पाच सात प्रकारचे मोबाईल आहेत सगळे मोबाईल त्या एकाच चार्जरने चार्ज होतात आणि फास्ट चार्ज होतो आणि तो व्हॅट पण जास्त आहे त्याचा सत्तेचाळीस व्हॅटचा तो चार्जर आहे त्याची कॉलीटी चांगली आहे आणि पाहायला पण चांगला आहे म्हणजे डिजाइन खूप चांगलं केल आहे त्या चार्जरचं